माझ्या परिवारामध्ये कोणी अपंग व्यक्ती नाही माझ्या परिवाराबाहेर अपंग व्यक्तींशी मी संवाद साधलेला आहे वेगवेगळ्या प्रकारच्या ज्यांना चालता येत नाही काहींना नीट बोलता येत नाही ज्यांना वर्बल प्रॉब्लेम्स आहेत अशा व्यक्तींशी मी संवाद साधण्याचा प्रयत्न केलेला आहे तर या प्रकारच्या अपंग लोकांना वेगवेगळ्या प्रकारच्या सोयी सुविधा पुरवल्या जाणं अत्यंत महत्वाचं आहे जेणेकरून ते सहजपणे सार्वजनिक सोयीसुविधांचा वापर करू शकतील तर वेगवेगळ्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं की अपंगांसाठी राखीव जागा असतात सरकारी नोकऱ्यांमध्ये असू देत किंवा सार्वजनिक सोयीसुविधाच्या बाबतीमध्ये असू देत तर त्या तितक्याशा योग्य प्रकारे त्याचा अवलंब केला जात नाही एक त्यांचे जे काही मदतनीस असतात त्या पर्टिक्युलर सोयीसुविधांसाठीचे तर ते तितक्याच आपुलकीने त्यांच्याशी वागतीलच असं पाहायला मिळत नाही तर त्या बाबतीत आपण खूप मोठी जनजागृती करायला हवी आणि अपंग लोकांस अपंग लोकांनासुद्धा आपण एक मेन स्ट्रीमचा भाग करून एक सर्वसामान्य लोकांसारखंच त्यांना आपण वागवलं वागणूक दिली पाहिजे श्रीकांत नावाचा एक सिनेमा आहे त्यामध्ये एका डोळ्यांच्या दृष्टीहीन मा माणसाने खूप मोठी अचिवमेंट आयुष्यामध्ये मिळवलेली आहे तर अशा प्रकारे हे जे काही अपंग लोक असतात ज्यांना पायांनी चालता येत नाही एक पाय त्यांचा कमकुवत असतो किंवा अपंग असतो तर अशा लोकांना जे समाज वेगळा वागणूक देतं तर ते अत्यंत चुकीचं आहे आणि त्यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजेत योग्य त्या सोयीसुविधा अपंग लोकांना पुरवल्या जायला हव्यात जसं की सार्वजनिक सोयीसुविधा वापरणं त्यांना इझी होऊन जाईल सुर सुरळीत होऊन जाईल आणि त्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी बसस्टँड रेल्वे स्टेशन हॉस्पिटल किंवा अन्य कोणती सरकारी ऑफिसेस असतील तिथे व्हीलचेअर्सची सुविधा उपलब्ध करणं ती व्हीलचेअर नेण्यासाठी कर्मचारी उपलब्ध करणं ही एक महत्वाची गोष्ट ठरू शकेल की त्यामुळे सार्वजनिक सोयीसुविधा वापरणं हे अपंग व्यक्तीला सोयीचं ठरेल त्याची मदत होईल आणि पर्यायी त्यांनासुद्धा एक सुखद आयुष्य जगता येईल असं माझं मत आहे